भंडारा जिल्ह्यात हस्तकलेचे अनोखे स्थानिक आहेत भंडारा जिल्ह्यामध्ये पितळेचे भांडे बनतात पितळेचे भांडे बनतात म्हणूनच भंडारा जिल्ह्याचा भंडारा हा नाव पडलेला आहे खूप छान भांडे बनतात गुंडं ताट वाट्या कटोरे ग्लास म्हणून भंडारा जिल्हा पितळेच्या भांड्यांसाठी प्रसिद्ध आहे तसेच भंडारा जिल्ह्यामध्ये हातमागसुद्धा आहे त्याच्यामध्ये कोशाच्या साड्या कुर्त्या दुपट्टे अशा प्रकारचे कापड बनवले जातात